नॉनवेजमध्ये काय बनवायचं आहे मच्छी बनवायची आहे मटन चिकन

मच्छी बिर्याणीमध्ये प्रॉन्ज बिर्याणी बनव चिकरन हां चिक्कन प्रॉन्ज लागतील टायगर प्रॉन्ज घे त्याच्यानंतर हां टायगर प्रॉन्ज हां बिर्याणी बनवायचं तर टायगर प्रॉन्जच लागतात त्याच्यानं

बघ प्रॉन्ज बिर्याणीमध्ये तू राईस भात कर किती किलो बिर्याणी बनवायची आहे मग एक किलो बिर्याणी एक किलो प्रॉन्ज घे अर्धा किलो दही घे त्याच्यामध्ये आलं लसून कोथिंबीर मिरची सगळं प्रमाणानुसार घे त्याच्यानंतर चिकन बनवशील तर चिकनचा रस्सा बनव मटन बनवलंस तर मटनाचं सुक्कं बनव आणि मच्छी पाहिजे असेल तर तुला बंदरावर जाऊन बघ फ्रेश काय आहे बर्फातले घेऊ नको हां सकाळच्या बोटी आल्या असतील तिथून घे हां सकाळच्या बोटी आल्या असतील तिथून घे सुरमय असेल तर सुरमय आणि पॉपलेट असतील ताजे नाहीतर बांगडे असतील फाय म्हणजे कसं कोणतं नॉर्मल आपण रेगुलर करतो ना लिंबू पिळून किंवा आगळ टाकून नंतर मसाला लावून फ्राय कर त्याच हां हां हां त्याचा ना पण शक्यतो गेस्ट येतात तर बांगडे नको आणू सुरमय आण किवा पापलेट आण नाहीतर रावस आला असेल तो घे आणि आणि जर त्ये ते आवडत नसतील तर नॉर्मल बांगडे किंवा बोंबील फ्राय पण चांगले होतात हां आणि मच्छीची बिर्याणी पाहिजे असेल तर तू प्रॉन्ज बिर्याणीच कर आणि चिकनचं रस्सा कर चिकनचा रस्सा चांगला लागतो

एक किलो बनवायची असेल तर एक किलो चिकन एक किलो बिर्याणी मसाला मिळतो ना बाहेर सुहानाचा वगैरे घे किंवा घरी बनवलेला नसेल तर हो हो मिळतो मिळतो हल्ली दुकानावर मिळतं सगळं चांगला असेल गोड काय गुलाबजाम कर मोदक कर सोप्पं काहीच नाही पडणार दोघं पण शेवटी प्रोसेस जामच आहे मोदक केलेस तर बेस्ट पडेल मोदक दोन प्रकारचे करू शकतेस एकतर तळणीचे मोदक कर नाहीतर मग उकडीचे कर तळणीचे लवकर होतील गव्हाच्या पिठाचे

गव्हाचा पीठ खोबरं गूळ वेलची बस एवढं बाकी काही नाही मोदकाचा आकार देऊन तळून घे हां मग ए म्हारं आपल्याकडे येतात नं मग मोदक कर ओके अजून काही नाही ठीक आहे अजून काय काही नाही ना ठीक आहे काय वाटल्यास